भारतात सध्या बऱ्याच पर्यावरणीय समस्या आपण चाम समस्यांचा आपण सामना करत आहोत त्यात ध्वनी प्रदूषण आहे वायू प्रदूषण आहे जल प्रदूषण आहे आणि गेल्या काही वर्षात नद्या प्रदूषित झाल्या आहेत जंगली जंगलतोड झाली आहे त्यामुळे जंगलतोड झाल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता म्हणून मग जे प्रदूषणाचं प्रमाण पण खूप वाढलं आहे आणि शेती त्या शेतीची शेतीची जी माती आहे त्यात हे केमिकलयुक्त खते वापरल्यामुळे ती त्याची कॉलिटी पण बरे खालावली आहे म्हणजे मातीची गुणवत्ता तर हा हा बदल म्हणजे मी मला लक्षात आला आहे समजा पाऊस झाला खूप जास्त तर पाव खूप धो धो पाऊस झाला तर मा मातीची झीज होते बरीच त्या त्या झीजमुळे पाण्याची पण गुणवत्ता कमी होते आणि बरीच माती पण वाहून जाते माती खूप जास्त गरजेची आहे आपल्यासाठी कारण त्यात त्याच्यावरच झाडं उगवतात आणि त्या झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते तर आपल्यासाठी खूप महत्त्वाची खूप खूप महत्त्वाच्या नैसर्गिक हे आहेत या तर ज्यांचा हळूहळू खूप ऱ्हास होतो आहे म्हणून म्हणून मला वाटते की सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीकडे धन्यवाद